काय नाही नवरात्रीच्या वर्गणी चालू आहे तुमचे काय चालू आहे हा हो हो झाली दहा हजार रुपये म्हणजे अजून बाकी आहे हा स्टार्टिंग झाली चालू सध्या छान डी जे हा डी जे जेवणाची व्यवस्था पण आहे मुलांसाठी काय गेम ठेवले आहेत गरबा बघूया अजून वर्गणी झाल्यावर काय काय ॲड्जस्ट होतं आहे देवी बघू आता अजून डिसाईड नाही केलं आहे हा ना मग पोरं अजून डिसाईड नाही केली बोलतात तर बघू या मग अमरावतीवरूनच आणूया डी जे सांगितला पंधरा हजाराला अजून बाकी आहे ना वर्गणी अजून काहीच नाही झाली अर्धीच झाली आहे अजून हं जे जेवणाची व्यवस्था ठेवली आहे जेवण गरबा ठेवलं आहे म्हणजे अजून वर्गणी बाकी आहे त्याच्या हिसाबानं ठेवलं आहे म्हणजे अजून बाकी आहे अजून तर बघूया काय काय होते तर नाही नाही गेल्या टायमाला पण केले होते ना डी जे तेच आता ऑर्डर केले तर बरं होतील नाही तर मग बुकिंग झाल्यावर मग नाही मिळत ना त्याच्यामुळे लवकर ऑर्डर करून ठेवले आहेत हं हो हो तुम्ही या ना हो